बागकाम करताना घरातील असणारं जे काही भाज्यांचं फळांचं जे काही वेस्ट आहे ते वेस्ट आणि अंं काही युटूबच्या माध्यमातून बघितलेल्या काही आयडियाज आहेत त्या वापरून आम्ही घमी घरीच खत करतो आणि तेच खत आम्ही आमच्या बागेमध्ये टाकतो आणि त्याचे रिझल्टही खूप चांगले येतात